नुकतेच मी जनाबाईचे अभंग ही पद्यमय कविता रचना अभ्यासली या कवितेच्या अनुषंगानं किंवा या अभंगांच्या अनुषंगानं आपल्याला तात्कालीन कालखंडातील स्त्री आणि त्या स्त्रीच्या जाणीवा या जाणीवा आपल्याला समजावून येतात नामामा नामयाची दासी असा स्वतःचा उल्लेख करणारी जनाबाई परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी ती जन्माला आली दमा ही पिता व करून ही तिची माता दोघेही विठ्ठल भक्त होते त्यांना अपत्य नसल्याने त्यांनी पांडुरंगाची प्रार्थना केली पांडुरंगाने दमाला दृष्टांत दिला तुझ्या कुळाचा उद्धार करणारी कन्या तुझ्या पोटी जन्माला येईल कृतयुगात ती पद्मिनी तर त्रेतायुगात मंथरा होईल द्वापार युगात कुब्जा होती तीच तुमच्या पोटी जन्म घेईल थोडी मोठी झाल्यावर दामाजी शेट यांना अर्पण कर स्वप्नातला संकेत मानून तो लक्षात घेऊन त्याने तिला नामदेवांच्या घरी आणून सोडली काही वर्षातच जनाबाईचे आई वडील इहलोक निघून गेले आणि मग अशा वेळेला ती म्हणते आई मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला मी तुझे गाली करू नको मजसे अव्हेरू अशी आर्त शब्दात जनाबाई आपले दुःख व्यक्त करताना दिसते विठ्ठलाने तिच्या या कोमल निर्वाज्य अंत करणात प्रवेश केला विठ्ठल तिचा पिता माता प्रियकर सखा भाऊ सोबती सवंगडी सर्व काही बनला दामाजींच्या घरी तिने बाल नामदेवास आपल्या अंगा खांद्यावर खेळवले आणि नामदेव आद्य कीर्तनकार तर आद्य संत म्हणून वेगाने पुढे आले आणि जनाबाई नामयाची दासी म्हणून रूढ झालेली दिसते तिच्या कवितेचं महत्वाचं विशिष्ट म्हणजे पंढरी आणि विठ्ठल पांडुरंग हे शुभ्रवर्णीय रुद्रशिवाचं नाव याचेच कानडीत पंडरंगे असे शब्दरूप होते म्हणून पांडुरंग किंवा पंडरंग याचे पूर असणारे पंढरपूर हे पूर्वीचे शैव क्षेत्र असले तरी देवाचे नाव या गावाला आणि भक्तालाही देण्याची प्रथा फार जुनी असलेली दिसून येते याच उपलब्धितून जनाबाईने स्वतःचे काव्य लिहिलेले आहे आणि विठ्ठल आणि भक्त यांच्यातले नाते कसे असते हे तिच्या काव्यातून व्यक्त झालेले आहे पक्षी जाई दिगंतरा बाळकासी आणि चारा घार हिंडते आकाशी झेप घाली पिलापाशी माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी अशा प्रकारचा विचार या कवितेतून व्यक्त झालेला आहे या तिच्या सुप्रसिद्ध लोकप्रिय अभंगातून जनाबाईचे अवघे काव्यात्म व्यक्तिमत्व जे आहे ते काव्यात्म व्यक्तिमत्व आकर्षक स्वरूपात प्रकट झालेले आहे तिची स्वानुभूती तिची चिंतनशीलता विठ्ठलाची ओढ मायेसाठी आसूसलेलं मन तिची निरीक्षणशैली आणि एकूणच तायत्र भक्ती किती साफ आणि स्वच्छ असावी याचं सुंदर नमूना आपल्याला या तिच्या अभंगरूपी काव्यातून शिकायला मिळतो तिचे अभंग म्हणजे खऱ्या अर्थानं आधुनिक कालखंडातील मानवी जीवनासाठी एक एक प्रभावी मात्रा आहे विकारलेल्या मनाला शुद्ध करणारी ती एक औषधी आहे असे म्हणावेसे वाटते आणि म्हणूनच तिचे हे काव्य लौकिक जीवनातील स्वप्नरंजन हे क्षणजीवी व दुःख पर्यवसाई असते आणि संतांच्या अलौकिक जीवनामध्ये मात्र अध्यात्मिक जीवनातील मनोवस्था जी आहे ती साकार करणारी ही कविता ईश्वराच्या अखंड सानिध्यसंबंधाने जनाबाईला आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव तिने वास्तवात मांडलेले आहेत तिचे अनुभव हे केवळ स्वप्नरंजन नाही तर तिच्या वास्तव जीवनाची अनुभूती आहे हृदयाच्या बंदीखान्यात तिने देवाला बांधून ठेवलेले आहेत धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनिया दोर या अभंगातील जनाबाईचे विठ्ठलाला हृदयाच्या बंदीखान्यात ठेवणे असो अथवा जनाबाईचा विठ्ठल हाच प्रियकर सखा चाकर शेजारी असो या सर्व गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत देव खाते देव पीते देवावरी मी निजते देव देते देव घेते देवासवे व्यवहारिते देव एथे देव तेथे देवविने नाही रीते जनी म्हणे विठाबाई भरून उरले अंतरबाई अशा सगुण भक्ताचा आदर्श जनाबाईने निर्माण केलेला आहे विठ्ठलाला जनाबाईचे यश दिसत आहे विठ्ठलाला जनाबाईचे गायन गाणे आवडते आणि म्हणूनच जनाबाईची कविता ही मराठी साहित्यातील श्रेष्ठ स्वरूपाचे भावकाव्य आहे तिने तिच्या भावभक्तीच्या साहाय्याने घेतलेल्या ईश्वरा विषयीच्या साक्षात्कारी अनुभवांचे अंतरंग या कवितेतून चित्रित झालेले आहे ईश्वराचा तिला होणारा साक्षात्कार हा तिच्या वास्तव जीवनचित्राच्या पार्श्वभूमीवर रेखाटला जातो विठोबा चला मंदिरात गस्त हिंडती बाजारात रांगोळी घातली गुलालाची शेज म्या केली पुष्पाची अशा प्रकारचा आशावाद देखील तिने या काव्यातून व्यक्त केलेला आहे मंदिरात अर्ध्या रात्रीपर्यंत समया जळत आहेत जनीच्या समया तेवत नाहीत तर जळतात विठ्ठलाच्या गळ्यात मोत्यांशी माळ आहे पण त्यात माणिक नाही ते सापडले आहे नामदेवाला त्याने ती जनीला दाखवले आहे माणिक हातात घेऊन जनी पाहत आहे तिला ते विठ्ठलाला द्यायचे आहे त्यासाठी ती देवळात माणिक घेऊन जाते अशी एक कृतींची जी मालिका आहे ती या काव्यातून व्यक्त झालेली आहे